होय काही वर्तमानपत्रे आहेत लोकमत आहे संघर्ष दिव्य मराठी सकाळ आरंभ मराठी हे आहेत आमच्या कुटुंबामध्ये लोकमत आहे आणि दिव्य मराठी हे आमच्या कुटुंबामधील प्रत्येकजण न्यूजपेपर पाहतो वाचतो